हां बोल ना हां बोल ना काय म्हणतो हां जाऊ ना आपण किती हो पण बस आपल्याला संगमनेर याची नाही भेटणार कारण अकोले डेपोची बस पाहावी लागेल कारण संगमनेरवाले देत नाही चालेल पण तर त्याची फी किती लागेल ते सांगितलं आहे का सर्वांना त्यानुसारच बस आणि ते सगळं ठीक आहे पण तारीख टीप ट्रिपची तारीख ठीक ते का तसे मग आपल्याला बस बुक करायला कारण की त्याने कारण की त्याला थोडं पाच सहा दिवस आधी सांगावं लागतं कारण तेव्हाच ते बस ऑर्गनाईज करून देतात आपल्याला हां आणि सगळ्याला फिजिकल फिटनेस फॉर्म पण आणायला लागेल कारण की तो मॅनिडेटरी आहे सगळं आणि आणि सर जेवणाचं कसं करायचं मुलांला डबा आणायला लावायचा का आपण जेवण प्रोवाईड करायचं त्याचं करायचं चालेल सर अजून काही हा आता एवढी आपण फी घेत आहे तर अजून खूप तिथल्या आजूबाजूचे ठिकाणं पण घेतले पाहिजे कारण की आपण एकवीसशे रुपये जास्तच फी होते अजून मग आणि सर किती म मुलं झाले आहेत आत्तापर्यंत पैसे भरले आहेत मुलांनी नाही सर पण चाळीस जणं पाहिजे पूर्ण बस भरली पाहिजे तरच आपल्याला परवडेल सर नाहीतर मग ती पैसे आपल्याला वरून हा का चालेल सर हो चालेल चालेल हो हो सर